मराठी भाषेच्या भाषिकांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याचमध्ये इंग्रजीचे आलेलं वर्चस्व त्याच्यामध्ये आज आजच्या डिजिटल युगामध्ये इंग्रजी भाषेला प्रचंड मत प्रचंड भाव वाढलेला आहे शिक्षण व्यवसाय आणि तंत्रज्ञाच्या क्षेत्रात इंग्रजीला प्राधान्य दिलं जातं मराठीला दिलं जात नाही ज्यामुळे मराठी भाषेचा वापर कमी होतो आणि मराठी भाषिकांना अनेकदा आपल्या मातृभाषेऐवजी इंग्रजीत संवाद साधावा लागतो भाषेचं जे शुद्धतेचे प्रश्न भाषेचे शुद्धतेचा प्रश्न आहेत मराठी भाषेच्या वापरात अनेक ठिकाणी इंग्रजीचे इंग्रजी शब्दांचा उपयोग केला जातो परिणामी भाषेची शुद्धता आणि पारंपरिक स्वरूप हरवलं गेले हरवत चालेलं आहे नवीन पिढीच्या मराठीचा शुद्ध वापर कसा करावा हे माहीत नसतं भाषेचा शुद्धतेचा प्रश्न हा एक मोठंच आव्हान आहे त्याचबरोबर मराठी साहित्य वाचनाची घट मराठी साहित्य वाचनाची घटती आवड मराठी साहित्य आजकाल जे वाचना जे आहे ती कमी झालेलं आहे गेली काही वर्ष मराठी साहित्य पुस्तक आणि कादंबऱ्या लोकांना रुची रुची रुची जास्तीत जास्त रुची होती पण आता ती रुची कमीत कमी कमी कमी होत चालल्या आहे टी व्ही इंटरनेट आणि सोशल मीडियाने ही त्यांची जागा घेतलेली आहे त्याचबरोबर शैक्षणिक पातळीवर मराठीचा अभाव जो आहे तो कमी ढासलेला आहे शिक्षणव्यवस्थेत इंग्रजी माध्यमाला अधिक महत्त्व दिले जातं शाळा कॉलेजामध्ये मराठी विषयाच विषय मर्यादित स्तरावर शिकवला जातो त्यामुळे मराठी भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चाललेले आहे त्याचबरोबर मराठीसाठी तंत्रज्ञानाची मर्यादा साधणे हे एक मोठं आव्हान आहे त्यात त्यामध्ये मराठीसाठी अदया डिजिटल साधने आणि अनुप्रयोगी उपलब्ध नसल्यामुळे भाषांना अनेक अडचणी येतात इंग्रजीत सहज उपलब्ध असलेले सुविधा जसे की प्रोसेसिंग वर्ड प्रोसेसिंग ट्रान्सलेट टूल्स मराठीत सहज उपलब्ध नाही मरा तसं हे मराठीत सहज उपलब्ध होत नाही रोजगारात मराठीची कमतं कमी कमी आहे रोजगारात मराठीची कमी आहे मराठी भाषिकांना आपल्या मातृभाषेत काम करण्याच्या संधी कमी मिळतात बहुतेक मॅल्टीनॅशनल कंपन्यामध्ये किंवा मोठ्या संस्थांमध्ये इंग्रजीत जास्त जास्त महत्त्व दिले जातं त्यामुळे मराठी भाषिकांना आपल्या भाषेचा वापर कमी करावा लागतो मराठीची ग्रामीश आणि शहरी दरी ग्रामीण भागात अजूनही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो पण शहरी भागात इंग्रजीमुळे मराठीचे स्थान दुय्यम झाले आहे शहरी लोकामध्ये मराठी बोलण्याची सवय कमी होत चाललेली आहे आणि बोलले तर ते मराठी प्लस इंग्रजी बोलतात मिक्स मराठी बोलतात मराठीमध्ये इंग्रजीचे वर्ड वापरतात त्याचबरोबर सांस्कृतिक अस्तिमेचा अभाव मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करण्याची गरज आहे अनेक मराठी भाषक आपल्या भाषेचा योग्य सन्मान करत नाहीत ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे सरकारी स्तरावर मराठी भाषेला प्राधान्य द्यायला पाहिजे मराठीचा प्रसार आणि संरक्षण यासाठी सरकारी धोरणे असली तरी त्यांची प्रभाव अंलबजावणी होत नाही आहे त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे